आम्ही आमची जुनी पुस्तकं व जुने ट्रॉफीज मेडल्स आणि सर्टिफिकेट्स हे खूप ज जपून ठेवतो जसे की जुने दागिने झाले कपडे झाले हे खूप जपून ठेवतो आणि हे स्वच्छ ठेवण्यासाठी व याची तोडमोड नाही झाली पाहिजे म्हणून या वस्तूंना सारखंसारखं लक्ष देऊन साफ करत राहतो स्वच्छता करत राहतो आणि अश् अशा वस्तूमधे जपून ठेवतो एवढ्या उंचावर की ज्याचं ज्याचं करून कोणाचा हात नाही पुरला पाहिजे म्हणून खूप उंचावर कपाटाच्यावरतं वस्त् वस्तू जपून ठेवतो जिथे करून कुणाचा हात नाही पुरला पाहिजे आणि वस्तूची तोडमोड नाही झाली पाहिजे म्हणून ते जा सारखीसारखी स्वच्छ करून त्याच जाग्यावर उंचावर ठेवून त्या वस्तूची त्या वस्तूला पाहत राहतो